गावात व्यवसाय सुरु करण्यासाठी लोकान्ला सर्वात प्रथम ट्रान्सपोर्ट सुविधा पहिले पाहिजे ज्याच्यामुळे ते त्यांचं जे जे पण ते बिजिनेस करताय त्यांचे जे प्रोडक्ट आहे ते बाहेर पोहोचवू शकणार ते फक्त ते बिजनेस एक स्पेसिफिक गावामध्ये नाही राहणार अजून गावामध्ये र् माहीत पडणार की हे इथे हे काम चालू झालं आहे आणि त्याचं एक कॉस्टिंग आहे कॉस्टिंग अशी राहिली पाहिजे की ना ही जास्त कमी राहिली पाहिजे की ती बिजनेसमॅनला पण लॉस नाही होणार आणि जास्त हाय पण ना नाही राहिली पाहिजे की लोकं घेऊ नाही शकणार ग्रामीण त्याच्यामुळे त्यांना असा काही प्रोडक्ट बनवायला लागेल जसं दूध आहे दूधची जे क्वालिटी आहे ते चांगली पाहिजे त्या ट्रान्सपोर्ट करायसाठी जे वेहिकल्स पाहिजे ते टाईम ॲक्युरेट पाहिजे आणि त्या गावाच्या लोकांना खूप सारे जे ऑनलाईन प्रोडक्टस् आहे जसे मोठे मोठे कंपनीज अमूल झाली दिनशॉ झाली त्यांच्यासोबत त्यांचे त्यांना कॉन्टॅक्ट करायला लागेल अन त्यांचं दूध जे आहे ते वेस्ट नाही होणार ते डायरेक्ट कंपनीचं कंपनीमधून ते कंपल्य कंपनीमधून जाणार आणि त्यांचे जे बिजनेस आहे ते वाढणार अजून त्यांना थोडंफार ऑनलाईन पण स्वतःची वेबसाईट वगैरे जर त्यांनी बनवली तर त्यांच्यासाठी अजून चांगलं आहे